आहे चांगल्यापैकी आध्यात्मिक जास्त वाचनाची आवड आहे आणि त्याशिवाय मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचलेली आहेत दासबोध वाचलेला आहे तुकारामाचे सार्थ गाथा म्हणून आहे ती वाचलेली आहे आणि सध्या भगवद्गीतेवरती पत्रद्वारा जो अभ्यास असतो तो अभ्यास करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे त्याशिवाय मी बासरी वादन करू शकतो कॅशिओ वादन करू संगीताची फार आवड असल्यामुळे एक दोन प्रकारचे वाद्य मी वाजवू शकतो आणि त्यामधे मला जास्त इंटरेस आहे आणि मी त्याच्यामध्ये अतिशय मन मोकळेपणाने आनंद उपभोगू शकतो हा मला त्याचापासून वेगळा एक वेगळी ऊर्जा या आध्यात्मिकाची मला मिळालेली आहे आणि त्याचा आनंद मी व्यवस्थित घेत आहे मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही मी आनंदामध्ये सगळं काम व्यवस्थित करू शकतो